मला खूप असे विविध छंदं आहेत मी अभिनय करते गाणं म्हणते विविध कार्यक्रमांचं आयोजन नियोजन करते कथा लिहिते कविता लिहिते त्यामुळे माझा वेळ खूप छान जातो त्यामुळे मोकळा वेळ असा मला मिळतच नाही कधी आणि ह्याच्यात जो मला आनंद मिळतो म्हणजे घरची कामं किंवा जबाबदाऱ्या तर आहेतच पण त्या सगळ्या पार पाडून जो काही मोकळा वेळ मिळतो त्याच्यामध्ये हे माझं सगळं कार्य चालू असतं सोशल टुरिजम आहे वेगवेगळ्या आनंदवन हेमलकसा ताडोबा अशा ठिकाणी मी टूर्स अॅरेंज करते ग्रुप घेऊन जाते तिथे आणि तिथे लोकांनाही ते बघण्यात आनंद येतो आणि मलाही माणसांमध्ये राहायला खूप आवडतं त्यामुळे मी असे वेगवेगळे कार्यक्रम सुद्धा लोकांसाठी आयोजित करत असते वेगवेगळ्या संस्थांमध्ये जाऊन ज्या काय एन जी ओज आहेत तिथे जाऊन करमणुकीचे कार्यक्रम आम्ही करतो कविता करते कवितांचे कार्यक्रम करतो तसंच माझं नाटकांमध्ये नाटकं सुरू असतात नाटकांमध्ये मी अभिनय करते असं बरंच काही माझं सुरू असतं त्यामुळे माझा खूप छान वेळ जातो घरच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून सुद्धा मला हा जो काही मोकळा वेळ मिळतो त्याच्यात मी ह्या ह्या सगळ्याचा खूप छान आनंद घेते आणि खूप खूप खूप एन्जॉय करते